तसं म्हंटलं तर आम्ही अकोला शहरात रातो त्यामुळे आमच्या इकडे चोवीस तास म्हंटलं तर वीज असते सर्दीच्या मोसममध्ये म्हणा किंवा मग थंडीच्या थंडीच्या मोसममध्ये म्हणा किंवा मग पावसाळा म्हणा तर वी वीज नेहमी असतेच आमच्या एरियामध्ये आणि जर एखाद्या वेळेस समजा जर गेली ही तर मग जास्तीत जास्त जर खूप जास्त पाऊस आला बा किंवा धोका असू शकतो जीवनाला तर विजचे जे लाईट वगैरे असतात ते लाईन वगैरे असतात ते कट करतात लोकं ते ही यासाठी कट करतात की कोणाला नुकसान नाही झाला पाहिजेत किंवा मग विजमुळे कोणी म्हणजे हात लावून किंवा पाण्यात पाण्याचा जो धोका असतो विजेसोबत तर कोणासोबत कोणता अपघात नाही झाला पाहिजेत त्यामुळे लाईन बंद करतात वीज बंद करतात आणि तसंच जर म्हंटलं तर मग उन्हाळ्यात खूप जास्तच विजचा प्रमाण लोकं यूस करतात जसं म्हंटलं तर लाईट बिल एल इलेक्ट्रिसिटी बिल खूप जास्त वाढते कारण की गरमी खूप होते त्यामुळे पंखा वगैरे तर पाहिजेतच असते थंडगार पाणी वगैरे ते प्यायला लागतेच तर तसं आणि जर गावात म्हंटलं तर मी ज्या गावाच म्हणजे कधी कधी जाती उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मग गावात वीज एकतर सकाळी येत असते आणि मग दुपारभर नसते आणि मग डायरेक संध्याकाळी येते म्हणजे चार्जिंग जर मोबाईल करून ठेवला सकाळी तर दिवसभर तो पाहायला येते आणि मग रात्री परत तेच व डबल चार्जिंग लावून ठेवा लाईट आले की मग असंच चालत राहते जे गावाकडचे जिथे वीज जास्त पोहोचू शकत नाही किंवा जिथे नाही आहेत विजेचे काही उत्पन्न करायचे काही साधनं वगैरे वीज उत्पन्न करायचे साधनं तर मग अशा गावात तर आजही दिवे वगैरे लावतात लोक किंवा त्यांना खूप कष्ट कराल लागते असं मला वाटते पण अकोला शहरात वीस रस्तेच आणि त्यासोबतस खूप सारे म्हणजे जे आजकाल मानवी जीवनाला पाहिजे ते वस गरजू वेस वस्तूसुद्धा आहेत